छायचित्रे मी ज्या ॲप्लिकेशनमधून एडिट करतो त्या ॲप्लिकेशनचा पिकआर्ट्स करून ॲप्लिकेशन आहे आणि छायाचित्रे एडिट का करावी त कारण की जो फो छाय छायाचित्र काढलेले असतं त्या छायाचित्रांमध्ये खूप काही गोष्टी असतात त्याला ॲडीट कराव्या लागतात एडीट नाही केली तर ती ती एवढी उठून दिसत नाही आणि शोभून दिसत नाही तर एडिट केल्यावरती त्याच्यामध्ये वेगळीच आपण थोडीशी आपण त्याला लाईट त्याच्यावर थोडंसं आपण त्या गो आपल्या फोटोला प त्याच्यावर आपण प्रकाश देऊ शकतो आजूबाजूच्या गोष्टी आपण लाईट करू शकतो अशा एडिट आहे एडिट करणे हा पण एक स्किलचाच प्रकार आहे आणि एडिट फो छायाचित्राला एडिट केले तरच आपल्याला आपला फोटो जो आहे तो आपल्याला एक वेगळा प्रोत्साहन देतो अजून दुसरे छायाचित्र काढण्यासाठी अजून फोटो काढण्यासाठी